हा नमस्कार हो मॅम हा सांगा ना मॅम काय माहिती पाहिजे होती किती लोक आहेत मॅम शंभर कुठे जायचं आहे महाराष्ट्र दर्शनसाठी ए सी की काय आणखी मॅम हो मॅम होतील ना तर तुम्हाला दहा हजार लागतील मॅम आणि नाश्ता जेवण रात्रीचे जेवण रूम वगैरे सर्व राहील त्यात

डिस्काऊंट पण आमच्यावर विचार करून सांगतो कुठे कुठे जायचं हं तर नाव सांगताल का कुठे जायचंय दोन तीन नावं असे

अच्छा अच्छा ठीक आहे मग मग आम्ही सांगतो तुम्हाला विचार करून हो